गुड आफ्टरनून तुम्ही कुठून बोलत आहे सिंधुदुर्गामधून कुठून ओके तुम्हाला डान्स शिकायचा होता की अजून कोणाला हो आमच्या इथे डान्स डान्स सेशन घेतले जातात शिवाय जे काही बाहेरील असे पफॉर्मन्स वगैरे असतात जिथे शो वगैरे होत असतात तिथे पण आम्ही जात असतो स्टेट लेवल स्टेट लेवलला देखील आम्ही जाऊन शो करत असतो त्यासाठी आम्ही आम्ही जास्त मानधन घेत नाही आहे फक्त मंथली जे मंथली जे पेमेंट असतं ते फक्त ते फक्त तुम्ही देऊ शकता आमच्या डान्स अकॅडमीचं नाव श्री स्वामी समर्थ डान्स अकॅडमी वेंगुर्ले असं आहे आमच्या डान्स अकॅडमीचा टायमिंग म्हणजे आम्ही आठवड्यातून फक्त दोन वेळ येते कारण मुलं असतात कॉलेजची वगैरे त्यामुळे त्यांना टायमिंग हा होत नसतो आणि जेव्हा शो शोचे टायमिंग होत असतात तेव्हा जास्त दिवस ॲड के करून ते डान्स घेतले जातात तसेच वर्षभरात दिवाळीचे सुट्टी असतात मे महिन्याच्या सुट्ट्या असतात त्यामध्ये आम्ही डान्स स्टेशन हे आमचं चालू असतं डान्समध्ये तसं पण चालू

म्हणजे त तसं बघितलं तर कोल्हापूर अहमदनगर सोलापूर या ठिकाणी राहत असतो विविध म्हणजे जे जिथे काही शोचे आम्हाला कॉल येतात ते आम्ही रिसिव करून तिथे आम्ही जात असतो आमचे महिना असं नाही आम्ही आठवड्यातून दोनदा शनिवार रविवार घेतो आणि त्याचा टायमिंग हां सहा संध्याकाळी सात ते नऊपर्यंत असतो म्हणजे तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं आम्ही घेऊ शकतो तसं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जमेल तसं घ्या नाही तुम्हा तुम्हाला जसं पॉसिबल असंल तसा आम्ही स्टार्ट करू शकतो म्हणजे तुम्ही आत्ता जरी ॲडमिशनसाठी आला तरी आम्ही करू शकतो तुम्ही या कधी पण सकाळी नऊ नऊपासून आम्ही चालूच असतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे